आरोग्य सेवांच्या लाभ देणाऱ्या काही योजना मला माहिती आहेत जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य योजना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना यापैकी आयुष्यमान भारत ही सत्तर आणि अबव्ह म्हणजे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्याचा फायदा आहे सत्तर आणि जास्त वय असणाऱ्यांनी आणि पाच लाखापर्यंतसाठीचा हा विमा मिळतो याच्यासाठी डब्ल्यू डब्लू डब्ल्यू बेनिफिशरी या वेबसाईटवर जाऊन किंवा आयुष्यमान या ॲपवर जाऊन अर्ज करावा लागतो आणि मी स्वतः यापैकी कोणत्याही सेवांचा लाभ घेतलेला नाही आहे थोडीफार मला या योजनांची माहिती आहे आणि बऱ्याच वेळा जे कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी ह्यातल्या बऱ्याचशा योजना आहेत आणि त्याचा त्यांना फायदा मिळतो